रिकामा वेळ घालवण्यासाठी असे काही मनोरंजनाचे ठिकाणे आहेत जसे शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करताना वेळ कसा जातो ते कळत नाही आणि शॉपिंग करताना आपल्याला मनोरंजन वाटतं आणि तसेच रेस्टाॅरंटमध्ये जाय जायचे आणि तसेच काही दिवसांअगोदर मी माझ्या मित्रांसोबत रेस्टाॅरंटमध्ये गेले होते तिथे माझा आणि माझ्या मित्रांचं खूप मनोरंजन झालं आणि तसेच पब हेही असतात आणि क्लबही क्लबही मनोरंजनाचे केंद्र आहेत आणि असेच कितीकच मनोरंजनाचे केंद्र असतात